प्रभात टॉकी चित्रा टॉकीज मरेराज सिनेमा अमरावती महाराष्ट्र श्री टॉकीज अचलपूर महाराष्ट्र यॉरबिट मल्टिप्लाईक्स अमरावती महाराष्ट्र राजविलास सिनेमा नागपूर महाराष्ट्र पी व्ही आर सिनेमास् एक्सप्लेस मॉल नागपूर महाराष्ट्र नाईस सिनेमास् अहमदाबाद नाईस सिनेमास् अहमदाबाद हे सर्व टॉकिजे आहेत